हो मी यूट्यूब चॅनेलवर नेहमी हास्य जत्रेचे काही एपिसोड प्रदर्शित होत असतात मला हास्य जत्रा हा कार्यक्रम खूप आवडतो दिवस भराचा जो तणाव असतो तो हास्य जत्रा कार्यक्रम पहिल्यानंतर जो आहे अगदी मूड फ्रेश होऊन जातो म्हणून मी नेहमी हास्य जत्रा हा मराठी कार्यक्रम बघत असते आणि त्याचा आनंद घेत असते त्याचप्रमाणे मला हिंदीमधलेही कैक प्रोग्राम आवडतात जे यूट्युब किंवा टी वीवर प्रदर्शित होत असतात सगळ्यात जास्त आवडणारा प्रोग्राम जर कुठला असेल तर तो मला कपिल शर्मा शो हा तर आवडतोच त्याचबरोबर यूट्यूब चॅनेलवर रणवीरचे पॉडकास्ट बघायला मला खूप आवडतं कारण जेवढा अभ्यास रणवीरचा पॉडकास्टमध्ये असतो किंवा त्याच्यामधे जितकेही एपिसोड्स मी आजपर्यंत पाहिलेले आहेत ते इतके सुंदर आहेत आणि इतके काय म्हणू आपण ज्ञान देणारे आहेत की मला ते अतिशय आवडलेले आहेत त्याच्यामुळे मला हिंदीमधलं रणवीरचे पॉडकास्टचे एपिसोड बघायला खूप आवडतात